आपण झाडं लावताना खूप काळजी घेतली पाहिजे कारण झाडं आपण जेव्हा ती एक वर्षाची असतात सहा महिन्याची असतात म्हणजे छोटी रोपटी असतात तेव्हा लावत असतो म्हणून नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे की झाडांना जे महत्त्वाचं आहे म्हणजे जी मातीमध्ये आपण लावणार आहेत त्या मातीमध्ये त्यांना सगळे घटक जे आहेत त्यांच्या वाढीसाठी अनुकूल घटक मिळायला पाहिजेत ती रेताड किंवा खडकाळ जमीन नसायला पाहिजे दुसरं म्हणजे ना झाडांना पाणी हे योग्य वेळी द्यायला पाहिजे सकाळी आणि संध्याकाळची वेळ ही झाडांना पाणी देण्यासाठी उत्तम असते तुम्ही जर दुपारी पाणी घालाल तर ते झाडाला तेवढंसं काही लागणार नाही बाष्पीभवन जे आहे ते उन्हामुळे होऊन जाईल त्यामुळे उन्हाळ्यात जर तुम्ही असे हे करत असाल तर सकाळी आणि संध्याकाळी हे पाणी घालायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये झाडांच्या कुंड्या या आपण सावलीमध्ये आणून ठेवाव्यात जर जमिनीमध्ये झाडं लावली असतील तर त्यांना आपण चार बाजूने बांबू किंवा काठ्या ठेवून वर त्याचं गवताचं छप्पर म्हणजे त्यांची जी कोवळी पानं आहेत ती झाडां पा सूर्यामुळे उन्हामुळे कोमेजणार नाहीत ही काळजी घ्यायला पाहिजे थंडीमध्ये जी झाडं येतं ना ती झाडांच्या कुंड्या आपण उन्हा ऊन त्याला कसं मिळेल ओके त्याचं आपण काळजी जी आहे ती घ्या यायला पाहिजे दुसरं म्हणजे या झाडांना गांडूळ खत किंवा हिरवळीचं खत हे न तुम्ही टाकायला पाहिजे जेणेकरून काय होईल की त्या झाडांची वाढ होण्यासाठी त्या खतांमुळे त्याला चांगले आवश्यक घटक जे आहेत ते मिळतील आता झाडं म्हटलं मग ती तुम्हाला फळं देणारी असतील औषधी असतील फुलं देणारी असतील अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये ती झाडं आपण घेतो किंवा लावतो जशी ज्या व्यक्तीला आवड असेल तसं तो झाड जे आहे ते लावतो आता ही झाडं जे आहे त्याची काळजी म्हणजे नुसतं झाड लावलं म्हणजे झालं असं नाही तर ते जगवण्यासाठी मोठं होण्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत जी आहे ती घ्यावी लागते कारण लहान मुलाचं जसं संगोपन करतो ना तसं त्या झाडाचं संगोपन आपल्याला करावं लागतं त्याच पद्धतीने कधी कधी काय होतं की झाडांची पानं हिरवी असल्याकारणाने वेगवेगळे कीटक त्याच्याकडे आकर्षित होतात त्याची पानं खाऊन टाकतात किंवा वेगवेगळे आजार जसे माणसाला होतात तसे त्या झाडांनाही होतात म्हणून त्या झाडाची दररोज आपण काळजी घ्यायला पाहिजे बघायला पाहिजे त्याला आधार म्हणून काठी लावायला पाहिजे आणि अशा वेगवेगळ्या गोष्टीतून आपण या झाडांची काळजी जी आहे ती मित्रांनो घेऊ शकतो